हॅलो पूजा पूजा स्टुडिओमधून बोलता का आम्हाला ब हे पाहिजे होतं कॅसेट काढता का तुम्ही कॅसेट काढता का हे हा फोटो पाहिजे आणि व्हिडीओ कॅसेटही पाहिजे लग्न आहे मुलाचं माझ्या पाच दिवस पाहिजे मेहेंदीच्या कार्यक्रमापासून मेहेंदी आहे हळद आहे ते गोंधळ हं लग्न आणि हं काय घेसान मग हो का पाच दिवसाचे किती घेसान खूप होतात ना हो पन्नास हजार हो ना मग रहावं लागतं आहे मग काय झालं गरीबाचं काम आहे जरा पद्धतशीर घ्या

पण हे सारं हे एकसारखे पाच दिवस चालते ना तुमचं हो का हो ना जरा कमी करा ना थोडेसे त्यातले हो बरं ठीक आहे मग तारीख तीस एप्रिल लग्नाची तारीख